ठाणे जिल्ह्यातील काही स्थानिक कथा ह्या सांस्कृतिक परंपराबद्दल सांगतात ठाणे जिल्ह्यामधे असणारा टिटवाळा महागणपती हा खूपच प्रसिद्ध आहे आणि तेची लोक मनोभावे पूजा करतात आणि टिटवाळ्याला गणपतीला भेट देण्यासाठी गावावरून तसेच अनेक अनेक ठिकाण्याहून लोकं भेटी देण्यासाठी येतात महागणपती हा खूपच श्रद्धाळू लोक असे मानतात तसेच बोरवली असणारे मोठमोठे जंगल हेही ठाणे जिल्ह्यामध्ये त्यामध्ये असणारे एवढ येथे जंगल हे खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे खूप सारे लोक भेटी द्यायला येतात आणि सांस्कृतिक परंपरा म्हटलं तर शिवजयंती गणेशउ गणेशोत्सव असतो शिवजयंतीमध्ये जी युवा लोक असतात आणि सर्व स्त्रिया ह्या मग सजूनधजून तिथे प्रभातफेरी वगैरेही काढली जाते तसेच शिवजयंतीच्या वेळेस मोठमोठे डीजेही लावले जातात तेव्हा महाराजांचे पूजाही केली जाते शिवजयंती खूपच प्रसिद्ध आणि खूपच मोठा सण आहे असं म्हणता येईल शिवजयंतीमधे खूप जण खूपच आनंदात असतात तशीच गणेशोत्सव गणेशोत्सवामध्ये सुद्धा लोक एकमेकांसोबत असतात गणेशोत्सवामध्ये दहा दिवस गणपतीचे ते पूजा करतात तसेच दहा दिवस आरती होते मंडळात मोठमोठे गणपतीही असतात तसेच घरांमध्येसुद्धा गणपती असतात ठाणे जिल्ह्यांमध्ये शिवजयंती गणेशउत्सव ह्या व्यतिरिक्त खूपच सांस्कृतिक कार्यक्रम होतात जिथे खूप लोक सहभागी होतात कारण ठाणे जिल्हा हा खूपच मोठा जिल्हा असल्यामुळे तिथे खूप लोक राहतात आणि तिथल्या परंपरा संस्कृती जपतात तिथे खूप सारे जण असे आहेत की जे खूप सारे सण समारंभ हे नेहमी साजरे करत असतात ठाणे जिल्ह्यामध्ये गुड ठिकाणी खूप आहेत ते जसं म्हटलं घोडबंदर किल्ला हा इथेही खूप सारे लोक भेटी द्यायला येतात तसेच वर्धमान फॅन्सी अँजेम ॲमेझॉन पार्क इथेही खूप सारे लोक भेट द्यायला येतात तसेच पार्कमध्ये या सर्व लोक भेटी देतात आणि सेंट जॉन चर्च इथेही खूप सारे लोक भेटी देतात आणि तिथे सर्वजण येत असतात तसेच खूप जण हे त्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम तिथेही करतात ठाणे जिल्हा ये हा खूपच प्रसिद्ध आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी